राज्यामध्ये मनोरंजनासाठी तंत्रज्ञान तंत्रज्ञान म्हणजे जसं टी व्ही आहे जसं आपले घरचे आपले कामं वगैरे झाले की आपण बसतो आपलं मनोरंजन झालं पाहिजे म्हणून टी व्ही असली की आपण टी व्ही पाहत बसतो जर टी व्ही नसली तर असं म्हणजे घरात बसूशी नाही वाटत आणि टी व्ही असली किंवा मोबाईल असला मोबाईलमध्ये नवीन नवीन गेम्स येतात आणखी काही ते इंस्टाग्रामवरचे नवीन नवीन वीडियोज़ पाहायला मिळतात बनवायचीबी इच्छा होते असे म्हणजे खूप काही अशा गोष्टी आहे तंत्रज्ञानाने जे प्रभावित केले आहेत आणि लोकांचे जे मनोरंजन खूप काही गोष्टींनी म्हणजे होऊ शकते मस्त आहे समजलं